मी काही दिवसांआधी बजाजचा सिलिंग फॅन घेतलेला होता तर बजाजचा जो सिलिंग फॅन आहे हा अजिबात चांगला मिळालेला नाही आहे त्याची क्वालिटी जी आहे ती अजिबात चांगली नाही आहे पात्या ज्या आहेत पंख्याच्या त्या पंख्याच्या पात्या खूप लो क्वालिटीच्या आलेल्या आहेत अक्षरश त्या हलतात अशा फिरताना त्यानंतर पंख्याची जी वायरिंग आहे ती सुद्धा बरोबर नाही आहे त्यानंतर पं ख्याची जी आहे तो फिरताना खूप गरगर आवाज येतो आहे त्याची बेरिंक बरोबर नाही केलेली आहे त्याच्यामुळे बेरिंगमुळे एकमेकाला घासल्यासारखा आवाज येतो आहे पंखा जो आहे हा याची हवापण बरोबर लागत नाही आहे तर हा जो प्रोडक्ट आहे हा आमच्या घरी कुणालाही आवडलेला नाही आहे त्यामुळे आम्ही हा प्रोडक्ट जो आहे या प्रोडक्टमध्ये आम्ही अनहॅपी आहोत